हॅलो हां नमस्कार हां हां मला गाडी शिकायची आहे तुमच्याकडून हां हां हां हां मी हां मी संगीता कारखिले बोलते हां हां तर तुमच्याकडे गाडी शिकायची होती मला तुम्ही छान शिकवता ना मला नाव म्हणजे सांगितलं की तुम्ही छान शिकवता मग मला तुमच्याकडे शिकायची आहे हां ते त्याच्यासाठीच मी फोन केला आहे की तुम्हाला कधी वेळ आहे हा शिकवायला कसं हां हां चालेल हां चालेल मला हां चालेल हां नाही फक्त हातात घेऊन बघितली पण असं चालवली नाही कधी हां मग गाडी शिकायला जागा पण अशी मोठी पाहिजे ना मोकळी हां हां हां म्हणजे मला हां म्हणजे मी शिकणार आहे ना तर मला कसं ग बरं पडेल ना शिकायला हां हां हां हां मग किती दिवस लागतील गाडी शिकायला हां दहा पंधरा दिवसात होईल ना शिकून हां हां हां हां मग कधीपासून म्हणजे कधीपासून करायचं सुरू हां वेळ आहे ना तुम्हाला हां चालेल चालेल हां म्हणजे तुमची आहे का गाडी हां हां चालेल मग आमची नवीनच आहे ना मग पडलं वगैरे तर मग तुमच्या गाडीवर शिकवा हां हां हां मग ती तुमची फी किती आहे हां मग तुमची फी वगैरे सांगा मग कसं माझं शिकून झालं की अजून आमच्या घरात घरात आणि शेजारी पण दोन तीन जणांना शिकायचं आहे तर मला आलं व्यवस्थित ती मग त्यांना पण मीच सांगेल मग फी कळली असती तर बरं झालं असतं हां चालेल चालेल ठीक आहे मग मी शिकते आनि त्यांना म्हणजे माझं झालं की मग सांगेल ते पण येतील अजून तुमच्याकडे वाढतील पण मग हां चालेल मग येते मग परवापासून चालेल ना हां फोन करते मग तुम्हाला तसा हां ठीक आहे ठीक आहे चालेल मग ठेवू का हां थँक्यू